हॅलो नमस्कार हो बोलतो आहे हो नमस्कार मॅडम नमस्कार हो हो बोलता येईल बोलता येईल हो बरोबर होय होय

हां हां

बरं हां हां हां हां होय होय

अच्छा

हो हो

नाही बरोबर आहे

हो हो

खरं आहे खरं आहे हो हो हो हो हो हो हो हो हो होय होय हो हो हो नाही सगळ्यात पहिलं म्हणजे मॅडम अभिनंदन आणि कौतुक की तुम्ही मोकळेपणे एवढं प्रेमाने आणि आपुलकीने सुयशबद्दल विचार करता आणि त्यामुळे मला बरं वाटतं आहे की मी योग्य क्लासमध्ये आणि योग्य टीचरकडे सुयशला हे केलं आहे आणि तुमचं निरीक्षण एकदम बरोबर आहे काय होतं मी आणि माझी पत्नी दोघंही नोकरदार आहोत त्यामुळे हा एकटा घरी असतो आणि नाही म्हटलं तरी सुरक्षिततेच्या दृष्टीनी आणि त्याचं स्वतःचं मन रमावं म्हणून त्याला आम्हाला इच्छा नसताना भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल द्यावा लागला आणि त्यामुळे त्याचं त्याला हल्ली हे हल्लीच दिल्यामुळं नाही म्हटलं तरी हे विडीयो गेम असतात आणि सगळं असतं तो जरासा आम्ही नसताना त्याचा वापर वाढला आहे हे अगदी मी कबूल करतो आणि तुम्ही आमच्या नजरेत आणून दिल्यामुळं मी त्यासाठी काय उपाय योजना करायच्या त्या नक्कीच करेन कारण आत्ताच जर का सुधारणा केली या वयात तर तो स्वीकारेल आणि नंतर वय वाढेल त्याचं मग तो प्रतिकार करेल त्यामुळे मला तुम्ही हे एवढं पोटतिडकीनी पालकासारखं सांगितलंत नक्की आम्ही करू होय होय हो हो हो नक्की आणि मॅडम मी एक तुम्हाला विनंती करू का तुम्ही मुद्दाम होऊनच फक्त सुयशसाठी म्हणून नको पण जसं शाळा कॉलेजमध्ये असतं तसं तुम्ही क्लासमध्ये येताना एक बाहेर फलकच लावा की क्लासमध्ये येताना मोबाईल बंद आणि एका जागी ते ठेवावेत आणि त्याचा वापर होऊ नये म्हणजे यात माझा स्वार्थ असा की माझ्या मुलाकडे तुम्ही सांगितल्यामुळं तो मोबाईल घेऊन जाणार नाही आणि त्याचं पण लक्ष राहील आणि ती सवय लागेल त्याला चांगली तेवढंच मग कृपया जरा केलंत तर बरं पडेल हो हो होय होय नक्की नक्की मला आवडेल हो नक्की येईन नक्की नक्की नक्की खूप बरं वाटलं मॅडम धन्यवाद धन्यवाद